धावणं ही माझी एक खूप आवडती हॉबी आहे माझी खूप आवडती गोष्ट आहे मला धावायला प्रचंड आवडतं मी एक फिटनेस इंथुझिॲस्ट आहे म्हणजे मला व्यायाम करायला त्या संदर्भातल्या गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आवडतं पण धावणं हे खूप बेसिक आहे आणि ते म्हणून खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी धावायला जात असतो जनरली मला कुठल्या पार्क्समधे धावण्यापेक्षा रस्त्यावर धावायला आवडतं असं नाही की पार्क्समधे धावलं नाही आवडत काही मुंबईमधे सुंदर पार्क्स आहेत ज्याच्या त्यामध्ये ऑलमोस्ट एक किलोमीटर एवढा परिघ एका राऊंडमध्ये कवर होतो सो त्या पार्क्समध्ये मी धावतो तिथे छान झाडी असते तिथे छान वेगवेगळ्या प्रकारचं सुशोभीकरण केलेलं असतं आणि खूप सुंदर वातावरण असतं फक्त तिथे होतं काय की बरेचदा भरपूर लोकं तिकडे असल्यामुळे थोडीशी थोडीशी दाटीवाटी होते थोडंसं आपल्याला असं वाटतं की आपण गर्दीमध्ये धावतोय की काय आणि माझ्यामधे वॉकिंगसाठी ते खूप छान आहे कारण तुम्ही एक नॉर्मल स्पीडला चालत असता आणि इतर लोकही त्याच स्पीडला चालत असतात जनरली पण धावण्यामध्ये काय होतं बऱ्याचदा तुम्हाला तिथे अडथळा येतो लोकांचा त्यांनाही तुमच्यामुळे डिस्टर्ब होतं आणि तुम्हालाही त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे मी प्रेफर करतो की मी रस्त्यावर धावीन त्याचं अजून एक कारण असं आहे की धावताना जेव्हा आपण तुम्ही एखाद्या ग्राऊंडमध्ये म्हणा किंवा एखाद्या पार्कमध्ये धावत असता तेव्हा तुम्ही गोल गोल किंवा त्या एका चक्रामधे धावत असता आणि तो एक सततचा लूप लागलेला असतो आणि त्याच्या बाहेर पडणं किंवा तेच सारखं सारखं होणं थोडं कंटाळवाणं होऊ शकतं व्हेअर ॲज जेव्हा तुम्ही रस्त्यावर धावता किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर धावता जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही धावू शकता तेव्हा मात्र तुम्हाला खूप छान वाटतं तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं असं वाटतं की तुम्ही एखाद्या मार्गावर आहात एखाद्या एखाद्या जर्नीवर आहात आणि तुम्ही धावताय आणि तुम्ही एन्जॉय करताय कोणासोबत धावायला मला आवडतं पण तेव्हा बरेचदा असं होतं की तुम्ही त्यांच्या स्पीडनुसार किंवा एक नॉर्मल स्पीडनुसार धावत असता ते पण मी खूप एन्जॉय करतो माझे रनिंग पार्टनर्स आहेत ज्यांच्याबरोबर मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा अशा ठिकाणी धावायला जातो त्याचबरोबर आर ए हा भाग आहे जिथे मी धावायला जातो आणि मी माझं रनिंग एन्जॉय करतो ॲट द सेम टाईम मला माझ्या आवडीची गाणी लावून एकटं धावायलासुद्धा खूप आवडतं ती एक ते एक वेगळं मेडिटेशन किंवा योग आहे असंच मला वाटतं धावणं हा व्यायाम तर आहेस पण योगही आहे असं मला वाटतं आणि धावण्यातनं तुम्हाला खूप छान गोष्टी मिळतात एकतर तुमचं फिजिकली तुम्ही खूप स्ट्राँग होता तुम्हाला फिजिकली फिट राहायला धावणं खूप मदत करतं त्याचबरोबर मेंटल गोष्टीलासुद्धा धावणं हेल्प करतं कारण तुमच्या शरीरामध्ये जे पॉझिटिव्ह आणि हॅपी हॉर्मोन्स असतात ते धावण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये सिक्रिट होतात आणि तुम्हाला एक हॅपी फीलिंग येतं तुमचा मूड खूप छान होतो धावल्यामुळे आणि एक पॉझिटिव्ह स्टार्ट होते दिवसाची म्हणून मी धावतो मी बऱ्याचदा रस्त्यावर हायवेवर धावतो मला त्यात एकच कधीकधी त्रास होतो की बरेच ठिकाणी रस्त्यावर कामं चालू चालू असतात रस्ते खोदून ठेवलेले असतात त्याच्यामुळे त्याचा भयंकर त्रास होतो ॲट द सेम टाईम वाहनांची दरवळसुद्धा खूप असते त्यांचं ट्रॅफिकसुद्धा खूप असतं त्याच्यामुळे त्रास होतो त्यामुळे मी शक्यतो सकाळी पाच साडेपाच वाजता धावायला जातो आणि माझा आवडता रूट म्हणाल तर टूवर्ड्स चर्चगेटला मी धावायला जातो हायवेवरनं बरेचदा मी असं सुद्धा करतो की मी ट्रेनने चर्चगेटला जातो आणि तिकडच्या मरीन ड्राईववर मी धावतो तो एक सुंदर रस्ता आहे जिथे मला धावायला आवडतं अजून स्पेसिफिकली सांगायचं झालं तर रस्त्यावरचं धावणं उत्तम आहेच पण जर का तुम्हाला एखादं असा ग्राऊंड मिळालं जे भलं मोठ्ठं आहे आणि तिथे तुम्ही ग्राउंडच्या मातीवर म्हणा किंवा त्या ग्रासवर जर का धावत असाल तर ते खूप छान मेडिटेटिंग आहे असं मला वाटतं त्याचबरोबर शूज न घालता सुद्धा धावणं मी ट्राय केलंय त्यातसुद्धा खूप मजा येते तुम्ही नॅचरली तुमच्या पायांनी तुमच्या जमिनीला स्पर्श होतो तुमचा आणि त्यात धावताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो शहरांमध्ये अनफॉर्च्युनेटली ते शक्य नाही आहे कारण शूजमुळे तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं एक प्रकारचं कम्फर्ट मिळतो आणि तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे धावू शकता शहरांमध्ये पण जिथे शक्य आहे तिथे मला असं वाटतं की बेअर फूट धावणं हे सुद्धा तेवढंच सुंदर आणि आनंददायक आहे ऑल एन ऑल धावणं ही माझ्यासाठी अत्यंत आवडीची हॉबी आहे आणि ती मी जोपासतोय आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे तुमचा फिटनेस खूप अप टू द मार्क राहतो तुमी फिट राहता तुम्ही कायम तुमच्या शरीराकडे लक्ष देऊ शकता आणि जिमला जाणं किंवा इतर काही गोष्टी करणं या तर आहेतच पण धावण्यासारखं सुंदर आणि सोपं काही नाही आहे कारण त्याच्यासाठी तुम्हाला काहीही इक्विपमेंट लागत नाही तुम्ही ठरवता आणि धावू लागता आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे धावणं खूप छान आहे आणि ते मी कायम जोपासेन असं मला वाटतं